भारतास तर आता भारतात सध्या उद्योजकांसाठी खूप काही मोठं भरभराटीसाठीचं हे आहे की त्यांना ह्या काळामध्ये की जसं महागाई जसं महागाई वाढली पण जसं महागाई वाढली तसे कस्टमरही वाढले उद उद्योजकांसाठी खूपच मोठं हे आहे की जसेजसे दिवस वाढत आहेत तसेतसे त्यांची उद्योजकांची लेव हे पण उद्योजांची खरेदी पण वाढलेली आहे आणि विक्री पण वाढलेली आहे त्यामुळे त्यांना उद्योजकांना तर हे भार भारतामध्ये भरपूर भरभराटीसाठी हे आहे आणि सरकार पण त्यासाठी व्यवसाय करणाऱ्यांना खूप मोठं पाठबळ देत आहे आर्थिक सहाय्य देत आहे सब्सिडी देत आहे त्यामुळे त्यांना चालना देत आहे जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठे कॅंप अरेंज करत आहे व्यावसायिकांसाठी त्यांना जागा उपलब्ध करून देत आहे कमी पैशामध्ये त्यामुळे त्याच्यानंतर त्यांच्यावर अॅडवरटाईजमेंट करतात त्यांची पब्लिसिटी करून राहिले प्रत्येक व्यवसायाच्या मागं त्यांंचा कुठे ना कुठे दृृष्टिकोन आहे बी आय सी मार्फत म्हणा की अजून कुठली संस्थेमार्फत उद्योजकांना पाठबळ देत आहे अशा प्रकारे सरकार पण त्यांना खूप पाठबळ देत देत आहे व आर्थिक सहाय्य पण भरपूर प्रत्येक स्कीम च्या माध्यमातून होत आहे त्यांचा इन्शुरन्स क्लेम पण काढत आहे समजा इन केस आता काही व्यवसायामध्ये तोटा झाला व्यवसाय ढासळला तर त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांना त्या व्यवसायाला थोडं उभं करण्यात पैसा पण मिळतो अशा बऱ्याचशा काही गोष्टी या सरकार व्यवसायांसाठी सहाय्य करत आहे